कॅमेऱ्यामध्ये रील्स किवा शॉर्ट्स शूट करणं आणि फोटो काढणं ह्याच्यात खूप अंतर आहे कारण कॅमेऱ्यामध्ये आपली जी नॉर्मल सेटिंग असते ती असते सिक्सटीन इज टू नाईन म्हणजे लँडस्केप मोड आणि आपण जे रील किवा शॉर्ट्स शूट करतो ते असतं नाईन इज टू सिक्सटीन म्हणजे पोर्ट्रेट मोड तर पोर्ट्रेट मोड म्हणजे कॅमेऱ्यामध्ये रील किंवा शॉर्ट शूट करण्यासाठी कॅमेरा उभा पकडायला लागतो आणि ते कॅमेरा तसं उभा पकडणं डी एस एल आर एवढा मोठा वजनी उभा पकडणं हे एवढं सोपं नसतं रील किंवा शूट शॉर्ट शूट करायला मोस्ट ऑफ द टाईम आपण फोनचाच वापर करतो आणि मी तरी आतापर्यंत कॅमेऱ्यामध्ये कुठलंही रील किंवा शॉर्ट शूट केलं नाही आहे मोस्ट ऑफ टाईम आपण फोनच वापरतो आडवे व्हिडिओ किंवा लॉन्ग फॉरमॅट व्हिडिओ लँडस्केप व्हिडिओ शूट करण्यासाठी कॅमेरा हा खूप उत्तम हे आहे कारण कॅमेरा गिम्बल जेव्हा आपण वापरतो कॅमेरासोबत तेव्हा ते खूप जास्त आपल्याला स्टेबल व्हिडिओ भेटते आणि कॅमेऱ्याचे आपल्याला पोर्ट्रेट व्हिडिओ शूट करण्यासाठी गिम्बल येतात ते खूप महाग येतात म्हणून आत्तापर्यंत तरी मी असे काही केले नाही